एक्सपिरीयंस म्हणजे प्रोडक्टबद्दल आधी आम्ही जे मोबाईल फोन यूज करायचो त्यापेक्षा तर आता अवेलेबल असलेले मोबाईल खूप जास्त छान आहे कनेक्टीव्हिटी खूप स्ट्राँग आहे अवेलेबल असलेले फीचर्स खूप स्ट्राँग आहे खूप जास्त म्हणजे अधिक दराने आपण काम करू शकतो अधिक स्पीडने आपण काम करू शकतो अवेलेबल असलेले कॅमेरा क्वालिटी खूप छान असते जेणेकरून आपण एक पर्टिक्युलर फोटो आपण छान घेऊ शकतो काही गोष्टी आपण कॅप्चर करू शकतो तसेच कुठे आपण अडकलो तर त्यामध्ये अवेलेबल असलेले गुगल मॅप आपल्याला वाचवू शकतो कुठेही आपण कुठे गेलं पाहिजे कुठे कुठून कुठे गेलं पाहिजे वगैरे वगैरे आणि आता जर तुम्हाला काही शिकणे आहे काही गोष्टी माहीत करणे आहे तर गुगलचा तुम्ही वापर करू शकता मोबाईलमध्ये नाहीतर आधी आम्ही या गोष्टींचा वापर लॅपटाॅप किंवा कॉम्प्यूटरमध्ये करायचो पर आता मोबाईल हा अशी एक वस्तू झालेली आहे की त्याचा वापर आपण खूप साऱ्या गोष्टींमध्ये करू शकतो शिकण्यामध्ये शिकवण्यामध्ये काही गोष्टींचा हां